आवडणारा पदार्थ म्हणजे श्रीखंड श्रीखंड हे दह्यापासून बनवले जाते दही हे दूध दुधापासून तयार केलेलं न नासून दुधासून नासून तयार केलेलं ते दही दही दुधाचं दह्यात रूपांतर होते दूध दह्याला गोळा लावला जातो दहीह्याचा गोळा लावून ते श्रीखंड तयार केलेल्या श्रीखंडात साखर विलायची दही हे मिक्स केलं जाते आणि त्याच्यात दूध टाकून श्रीखंड तयार होते